काका हा जो रस्ता आहे तर हा माझ्यासाठी खूप नवीन आहे तर तुम्हाला विचारते मी हा क किती वेळ लागेल आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला कारण माझ्या घरचे येऊन तिथे थांबलेले आहे तर तुम्ही मला सांगाल का किती वेळ लागेल तर कारण घरचे फोन वर फोन करता आणि खूप वाट बघतायत तर मला एक वेळेस न याची अंदाज तरी द्या की वेळेचा की आपण किती वेळात तिथे पोहोचू म्हणून